अरे रामाभाऊ तुम्ही जे शर्ट दिलं होतं ना तुमच्या त्या दुकानामधून पीटर इंग्लंडमधून एक नंबर होतं विशेष म्हणजे अकोल्यासारख्या सिटीत एवढं चांगलं म्हणजे कलर त्याचा पोत त्याचं आणि टेक्चर एक नंबर आणि एवढ्या हाय क्वालिटीचं म्हणजे एकदम रीजनेबल रेटमधे भेटलं आता ते दोन तीन तीन एक महिने झालेत ते पाण्यातूनही धुतलं आहे सगळंच धुतलं आहे पण अजूनपण प्रेस केली ना की असं एकदम जबरदस्त वाटते की असं वाटते की आताच आणलं आहे आणि चांगला आहे आणि मी अॅक्च्युअली ना ते माझ्या मित्रांना ते बघितलं की नाही तर त्याला पण खूप आवडलं त्यांनापण ते तश्याचून टेक्चरमधून घ्यायचं आहे तर आपल्याजवळ स्टॉक आहे ना तेवढा द्याल पाच सहा आहेत चांगली पाच दहा हजाराची पर्चेसिंग करू शकतात कलर टेक्चर जबरदस्त आहे आणि तश्यातूनच पॅन्टपण पाहिजे आता तुमच्या दुकानात तर सगळेच कपडे चांगले असतात आणि रीजनेबल रेटमधे सगळे राहतात त्याच्यानं काही विषयच नाही मी माझ्या मित्रांना अॅड्रेस दिलाय तुमचा आणि ते जे लग्नात गेलं होतं ना त्यांनापण आवडले तर तिथल्यापण काही लोकांना सांगितलेत की भाई इथलं पीटर इंग्लंडवर जाऊन घेऊ शकता विशेष म्हणजे एकदम चांगलं रीजनेबल रेटमधे कलर वगैरे पोत वगैरे गोत आणि सगळ्याच कपड्याचं तर सांगितलं आहे त्यांना करजा हेल्प त्यांना